नमस्कार मी शरद सिधये बोलतो आहे चितळे साहेब ना हां तुम्हाला एक मुद्दाम सांगायचं होतं की आपण आपल्या म्युझिक ग्रुपतर्फे कोपिनेश्वर मंदिरामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने नवरात्री आणि दसरा जे सण आहेत त्या निमित्ताने आपण दसऱ्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता कोपिनेश्वर मंदिरामध्ये गाण्याचा एक फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे आमच्या तीन रिहर्सल आम्ही केल्या आणि फार चांगले गायक ठाण्यामधले आलेले आहेत त्या प्रोग्रामसाठी येणार आहेत सो हां हो हो हो हो दसऱ्याच्याच दिवशी सकाळी अकरा वाजता अकरा ते साडेबारा असा तो कार्यक्रम आहे म्हणजे सकाळी तुमची पूजा वगैरे काही असेल तर ते सगळं आटोपून तुम्हाला जेवायच्या वेळेला परत येता येईल

हो हो हो हो हो नाही दीड दीड पावणे दोन तासांचा कार्यक्रम आहे अकरा वाजल्यापासून साडेबारा पाऊण वाजेपर्यंत चालेल कार्यक्रम आणि ठाण्यात हो हो हो हो हो हो नक्की आणि भक्तीसंगीताचा कार्यक्रम आहे आपली जी पारंपरिक वाद्यं आहेत संभळ आहे जी गोंधळासाठी वगैरे पण वापरली जातात तर ती वाद्यं आणि ते वाजवणारे कलाकार आहेत म्हणजे ऑक्टोपॅड वगैरेंसारख्या वाद्यांवर घेणार नाही आपण आपली पारंपरिक वाद्यं बासरी पेटी व्हायोलीन अशी लाईव वाद्यं लाईव म्युझिशियन्स आहेत त्या तिथे म्हणजे ह हां हल नाय नाय कराओकेवर नाही आहे आणि मंदिरात प्रोग्राम आहे भक्तीसंगीत आणि काही निसर्गगीतं आम्ही मुद्दाम घेतली आहेत कारण हो हो हो हो हो हो ते काय झालं ते काय झालं आहे करोनाच्या काळामध्ये लोकांचा संपर्क तुटला एकमेकांशी मग गाण्याऱ्यांनी काय करायचं गाणाऱ्या वाजवणाऱ्या लोकांनी म्हणून ते कारावकेचं चालू झालं आमचा काही त्याला विरोध नाही आहे टेक्नॉलॉजीच आहे नवीन टेक्नॉलॉजी येतच राहणार आहे पण आम्ही मु हो हो हो हो हो हो निश्चित निश्चित तर तुम्ही जरूर या आणि वेळेवर या कारण कार्यक्रम वेळेवरच सुरू होणार आहे ठाण्यातले काही प्रतिष्ठित नाही नाही नाही नाही नाही नाही ह्या कार्यक्रमाला काहीही मेहनत नाही आपल्याला प्रायोजक मिळालेत प्रोग्राममध्ये आणि कोपिनेश्वर मंदिराने पण ह्याचं आयोजन केलं आहे हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो बरोबर बरोबर सो तुम्ही जरूर या आणि घरातील सगळ्यांनी या तुमच्या नक्की या आणि तुमचा नातेवाइकांना मित्रमैत्रिणींना आजूबाजूला सांगितलंत तरी जरूर चालेल येस मी तुम्हाला हां बोला बोला हो हो हो हो हो हो हो हो लगेच आपला कॉल झाल्यानंतर पाच मिनटात तुमच्याकडे कार्यक्रमाचा फ्लायर येईल तो तुम्ही पब्लिकला शेअर करू शकता तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना यायला सांगा आणि कार्यक्रम वेळेत चालू होणार आहे ते आमचं वैशिष्ट्य आहे आमच्या संस्थेचं की आम्ही कार्यक्रमाची वेळ जी दिली आहे त्या वेळेलाच कार्यक्रम चालू होणार आहे हां हो हो हो हो हो हो पाळली पाहिजे हां पाच मिनटं इकडे तिकडे ठीक आहे चालेल जरूर अगदी अगदी आणि पारंपरिक गाणी पारंपरिक वाद्यं वाजवणार आहेत म्हणजे ऑक्टोपॅड वगैरे किंवा कीबोर्ड नाही तर पेटी बासरी चंडा तबला ढोलक ढोलकी अशी वाद्यं वापरून आपण तो प्रोग्राम आयोजित करतो ह्यावेळचा हो हो हो जरूर या जरूर या भक्तिसंगीत आणि निसर्गगीतं असा तो मिलाफ घडवून आणला आहे आम्ही त्याच्यामध्ये जरूर या जरूर या जरूर या हो हो निश्चित निश्चित आणि तुम्ही आमचे प्रोग्रॅम अगदी नियमित अटेंड करता मला वाटतं आमचे वर्षातून दर महिन्याला आम्ही एक प्रोग्रॅम करतो त्यातले पाच सहा प्रोग्रॅममध्ये तरी तुम्ही असता म्हणून तुम्हाला मुद्दाम पर्सनली फोन करून बोलावणं चालतं या या जरूर या जरूर या ओके धन्यवाद